नमस्कार मी सविता कारंजकर बोलत आहे हो मी मुंबईहून साताऱ्यात आलेले आहे आम्ही मुंबई ते सातारा हा प्रवास रेल्वेने केलेला आहे माझ्यासोबत माझे आणखी चार कुटुंबीय आहेत म्हणजे आम्ही एकूण पाच जण आहोत हो आणि आम्हाला साताऱ्यात उद्या कास ठोसेघर हे परिसर बघायचे आहेत तर आपण कॅब भाड्याने देता असं मला समजलं म्हणून मी आपल्याला फोन केला आहे हो आणि हो आम्हाला वाहन चालकाची गरज नाही आम्ही स्वतःच ती गाडी ड्राइव करणार आहोत तेव्हा आम्हाला तुमच्याकडे एक अशी कॅब मिळेल का हो ठोसेघर कास बामणोली हा परिसर आम्हाला सगळा बघायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला ही गाडी हवी आहे हो आम्ही पाच जणं आहोत तर छान आम्हाला तुमची गाडी हवी आहे तर प्रति किलोमीटर कसा दर तुम्ही घेता अच्छा तर आम्हाला तुमचा पत्ता मिळेल का आम्ही साताऱ्यातल्या पोवई नाका परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये मुक्काम करतो आहोत तर तुमची गाडी आम्हाला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी मिळेल का हो नक्कीच हो तर उद्या सकाळी आम्ही सहा वाजता हॉटेलमधून बाहेर पडणार आहोत तर सकाळी सहाच्या दरम्यान आम्हाला ती गाडी मिळावी अशी अपेक्षा आहे नक्कीच हो आम्ही तुमच्या गाडीची योग्य ती काळजी घेऊ आणि सफाईदारपणे ड्रा ड्रायविंग करू काळजी घेऊ गाडीची आणि कोणताही अपघात आमच्याकडून होणार नाही याची आम्ही अधिकाधिक दक्षता घेऊ धन्यवाद